आजकालची जी तरुण पिढी आहे ती मॉर्डन किंवा आधुनिकतेच्या नावाखाली आपली कला आणि संस्कृती याच्याशी दूर जाऊन भरकटच चालली आहे कुठेतरी म्हणून मग त्यांना जर आपल्याला कला आणि संस्कृतीशी जवळून जोडायचं आहे तर त्यासाठी आपण त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा लोककला नृत्य नाटक याच्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे त्याचबरोबर जे सोशल मीडिया वापरतो आपण त्याच्याद्वारे इतिहास साहित्याची माहिती दिली पाहिजे शाळेमधून त्यांना चित्रकला नृत्य शिल्पकला यांचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा स्थानिक जे कलाकार आहेत आपले त्यांच्या माध्यमातून त्यांना अशी माहिती मिळाली पाहिजे की नाही कला म्हणजे खूप काही आहे त्याचबरोबर लोकसाहित्य आहे कथा वाचन आहे आपले कवी किंवा लेखक यांनी जे लिहून ठेवलेलं भरभरून दिलेलं आपल्याला जे साहित्य आहे त्याचा वापर करून त्यांना आपल्या कलेशी किंवा संस्कृतीशी जोडलं गेलं पाहिजे त्याचबरोबर आपले जे वारसास्थळे आहेत ऐतिहासिक किल्ले आहेत मंदिरे आहेत वस्तू संग्रहालयं आहेत त्याच्या थ्रू त्यांना आपण कलेशी किंवा संस्कृतीशी जोडलं पाहिजे